नमस्कार इंडियन गॅस एजन्सीला फोन लागला आहे का सर माझा कंज्युमर नंबर चार तीन सात एक आठ शून्य पाच दोन सात एक चार सात एक एक आहे आणि माझा कंज्युमर फोन नंबर आठ नऊ सहा सात पाच चार तीन दोन चार तीन एक दोन आहे सर काल मी एक गॅस बुक केला होता तो मला काल पाच वाजता डिलिवरी झाला ज्यावेळी डिलिव्हरी झाला मी गॅस चेक केला होता वजन व त्याचे सील पॅक आहे का आणि जेव्हा मी तो गॅस घरी घेऊन गेलो आणि जॉईंट केला तेव्हा मला कळण्यात आलं की गॅस लीक आहे व त्याचे त्याच्या खालचा बेस गंजून त्याच्या खालच्या बाजूनं आणि रे रे व वरच्या बाजूनं गॅस लीक होत आहे त्याच्याबद्दल मी काल क कंज्युमर केअरला फोन केला होता पण काय फोन कुणी उचलला नसून मी आज पुन्हा फोन केला आहे तर मला हे सांगायचं होतं की ह्याच्याबद्दल तुम्ही काही मला सांगू शकता का हां सर काल मी पूर्ण चेक केला होता वजन आणि सील पॅक आहे का चेक केला होता पण तरी मी नंतर जरी घ घरी जेव्हा जॉईंट केला तेव्हा मला क कळण्यात आलं की तो गॅस लीक व्हायला आहे कारण त्याचा वास येत होता काल दुपारी पाच वाजता डिलिव्हरी झाला होता गॅस हो हो ज्या टायमाला मला कळालं की गॅस लीक आहे त्या टायमाला मी लगेच फायर ब्रिगेडला फोन करून त्याची तो गॅस मी घराच्या बाहेर आणला व त्यांना मी सोपवला होता हो ठीक आहे माझी कंप्लेंट मग रजिस्टर करून घ्या आणि पुढच्या वेळी असं होऊ नये आणि मला झालेल्या त्रासाबद्दल मला तुम्ही अशी विनंती करायची की कोणा दुसऱ्याला व माझ्या संगत झालेली ही अशी गोष्ट कधीच झाली नाही पाहिजे